खूपच छान प्रश्न आहे पुस्तकांविषयी कोणतंही पुस्तक किंवा कोणतीही कथा असेल कादंबरी असेल किंवा साहित्य असेल हे वाचण्यासाठी प्रथमतः स्व रस असणं गरजेचं आहे स्व रस म्हणजेच आताचा इंटरेस हा खूप महत्त्वाचा आहे साधारण पुस्तके हे वाचतच असा रहावं परंतु काही पुस्तके असतात ती आपल्याला पूर्णपणे कम्प्लीट म्हणजेच पूर्णच करायची असतात त्यासाठी किती तास लागतो किंवा सलग किती आपण ते वाचू शकतो यापेक्षा त्यासाठी किती आपण वेळ काढतो हे महत्त्वाचं आहे मूळत मासकीय मासिके असतील साप्ताहिक असेल हे तर ठरलेलंच असतं दैनंदिन वृत्तपत्र असतं त्याद्वारे आपण वाचन हे करत असतो परंतु कोणतंही एक पुस्तक घेऊन ते पूर्ण करण्यासाठी आपला स्व रस इंटरेस्ट हा खूप महत्त्वाचा असतो कारण जर एखादं पुस्तक हे घटनात्मक असेल तर एक पाठानुसार किंवा एक अध्यायानुसार त्याचं वाचन करावं आणि जर ते पुस्तक आठवड्यामध्ये पूर्ण करायचं असेल तर प्रत्येक आठवड्याच्या शेवटी किंवा प्रत्येक आठवड्याच्या सुरवाती त्याचं एक नियोजन करावं आणि दैनंदिन जीवनामधून त्याला लागणारा तास असेल किंवा एक कालावधी असेल तो वाचून पुस्तकाचे वाचन करावे असं कोणतंही ठरवलेलं पुस्तक जेव्हा पूर्ण होतं तेव्हा एक अनुभव एक चांगला अनुभव मिळतो त्यामुळं पुस्तकाचं वाचन हे करा